हां तुमच्याकडे फुलांची विक्री होत आहे ना तर आमच्याकडे गणपती बसणार आहे तर आम्हाला फुलं पाहिजे होते पूर्ण नऊ दिवस

हो तर कोणकोणती वेरायटी आहे तुमच्याकडे म्हणजे फुलांची सजावटीसाठी पाहिजे ॲक्च्युली हो हो तर काय त्याची हे विक्री वगैरे तुम्ही का लावणार आहात हां हां हो तर आम्हाला दहा दिवस पाहिजे आहेत ना तर प्रत्येकी आम्हाला समजून जा की एक किलो एका दिवशी लागणार ठीक आहे तर तुम्ही येऊन थोडं डेकोरेशनचं बघून घ्या तुमच्याकडे मी सांगत आहे की गुलाबाचे फुलं लागतील मला पुन्हा निशिगंधाचे पण लागतील हो हो जास्वंदाचे पण लागतील मला तर आता म्हणजे दहा दिवस गणपतीचं आहे तर मग दहा दिवस लागेलच फुलं तर एका दिवशी तुम्ही एक काम करा गुलाबाची फुलं आणि जास्वंदाचे फुलं पहिल्या दिवशी घेऊन या हो हो आता एका दिवसासाठी घेऊन या नंतर मी तुम्हाला सांगते दुसऱ्या दिवशी ठीक आहे हो हो हो हो धन्यवाद